नमस्कार कल्पतरू इलेक्ट्रॉनिकमध्ये तुमचं स्वागत आहे बोला मी तुम्हाला कशा प्रकारे सहायता करू शकतो नमस्कार हो हो नक्कीच योग्य दुकानामध्ये तुम्ही क कॉन्टॅक केला आहे तुम्हाला या बद्दलची सर्व सो सविस्तर माहिती देण्यात आहे आमच्या इथे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकल्या जातात फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फ्रीज टी वी आणि इत्यादीवर तुम्हाला आकर्षक अशी सूट आणि विशेष म्हणजे तुम्हाला घरपोच कुठल्याही नि शुल्क न देता तुम्हाला घ घरपोच वस्तू दिल्या जातील तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या कंपनीच्या वस्तू हव्या आहेत त्याबद्दल सांगा मी त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो

आपल्याकडे यल जीच्या यल जी फ्रीजमध्ये दोनशे लिटर आणि तीनशे लिटरमध्ये ॲवेलेबल आहे आणि तुम्हाला होम डिलिवरी फ्री आहे आमचा स्वतःचा व माणूस येईल तुमच्या घरी तुम्हाला फ्री इन्स्टॉलमेंट करून देईल आणि तुम्हाला त्या फ्रीजवर सध्या ऑफर चालू आहे जर तुम्ही कॅश घेसाल तर दहा टक्के सूट देण्यात आहे मिनिमम अमाऊंट तुम्ही पाच हजार रुपयापासून घेऊ शकता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक वेळ तुम्ही आवश्य दुका दुकानात येऊन भेट द्या तुम कॉल केल्याबद्दल धन्यवाद